नऊ एप्रिल एकोणविसशे नव्वद माझा वाढदिवस एकतीस एप्रिल एकोणिसशे पंच्याण्णव माझ्या भावाचा वाढदिवस आहे एक एप एक मे दोन हजार एक माझ्या मैत्रिणीचा जन्मदिवस आहे पंधरा मे दोन हजार दहा माझ्या मैत्रिणीच्या लग्नाचे जन्मता लग्नाचे दिवस आहे नऊ दहा एकोणीसशे सत्तर बाबाचा वाढदिवस आहे